अग नंदिनी वऱ्याच्या लग्नाची तारीख ठरली बरं का डिसेंबरमधली आहे आपल्याला सगळं प्लॅनिंग करावं लागेल आणि खरेदी वगैरे नवरीचे कपडे आपल्याकडंच आहेत त्याच्यामुळे तिच्या हिशोबानं ती साड्या वगैरे सर्व घ्यावं लागेल पाहुण्यांचं शॉपिंगचं वेगळंच आणखीन बाकी सर्व खरेदी आहे

हं पुण्याला मिळतील का सिल्कच्या साड्या छान

बरं शॉपिंगचं झालं पण लग्नाच्या आधी तू किती दिवस येणार आहेस नाही नाही नाही ते बाबांशी बोलून तू ठरव आणि म्हणजे इथं आल्यानंतरच बघावे लागतील ना कार्यालय कुठलं छान आहे ते सर्व आणि हं आणि मेहेंदी वगैरे ते सर्व त्यावेळेसच बघावं लागेल थोडंसं पंधरा दिवस आधी ऑर्डर वगैरे द्यायच्या आणि गिफ्ट रिटर्न गिफ्ट पण घ्यावी लागतील ना प्ल गेस्टसाठी हं हं आणि ज्वेलरी मेन विषय राहिलाच ना हो चालते आणि तुझं काय काय घ्यायचं आहे ते ठरव तू लिस्ट बनव तुझी तू जे पण मी एक तर सर्वांचे लिस्ट काढून ठेवते आधी म्हणजे आपल्याला तिथं घेताना सोप्पं जाईल ए मी ओके